मित्रा मला तुझ्याकडून एक छोटीशी मदत हवी होती तू तर ऐकलंच असेल लोक आजकाल डिजिलॉकर वापरतात जे तुझ्याकडे पण आहे ते मला पण वापरायचं होतं कारण मला ना त्याच्यावर माझा विवाह प्रमाणपत्रिका अपलोड करायची होती कारण मी एक दूर जाग्यावर जाणार आहे म्हणजे दिल्ली त्या साईडला तिकडे मला ती लागणार आहे आणि मी आता असं ट्रेनने प्रवास करणार इकडून तिकडून जाणार ती मला काय तरी चोरीला गेली तर यासाठी मी ती अपलोड करा करण्याची असं विचार करत होता म्हणून तू त्याच्यासाठी माझी मदत करू शकतो काय कारण आता कुठे प्रवास करताना चुकून चोरीला गेली हरवली तर पुन्हा ती जाऊन काढावी लागेल वगैरे वगैरे बाकीचं करावं लागेल त्यासाठी मी नको म्हणतो आहे म्हणून अपलोड केलं तर चांगलंच होईल मी कधी पण डाउनलोड करू शकतो आणि कधी पण घेऊ शकतो ज्या जाग्यावर लाग लागणार आहे त्यावर जाग्यावर दाखवू शकतो असं म्हणून त्यासाठी तुझी मदत होई होती ते मी कसं तो ॲपमध्ये टाकू शकतो कसं काय स्टेप्स आहे त्याच्यात क अपलोड करण्याची आणि पुन्हा मी कसं घेऊ शकतो ते डाउनलोड करून हे तू मला सांगू शकतो काय